मी अवतीभवती प्रवास कर करते त्यामागचे कारणे म्हणजे मला फिरणे हे खूप आवडते आणि मी प्रत्येक विकेंडला फिरायला जाते आणि माझ्या परिसरामध्ये असलेले प्रत्येक ठिकाण मला तिथे जावच जाणे आवडते आणि तिथे फिरायला खूपच आवडते आणि हो मी असे काही ठिकाणं आहेत जिथे मी सतत जात असते जसं माझ्या परिसरामध्ये असलेली दीक्षाभूमी हे स्थान आहे मला हे खूप आवडते आणि जर जेव्हा दर महिन्यामध्ये पौर्णिमा येते तर त्यादिवशी मला दीक्षाभूमीला जाणं खूप आवडते आणि मी तिथे जाते म्हणजे सतत मी जातच राहते जाते तिथे पूजा वगैरे करते आणि मला तिथे जाणं खूप जास्त आवडते